पूर्वीची फोटोग्राफी किंवा फोटोज आणि आत्ता जे फोटो आपण बघतो यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये फरक आपल्याला बघायला मिळतो पूर्वी मुळात ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती तेव्हा कलर फोटोचा प्रश्नच नव्हता त्यानंतर कलर फोटोग्राफी आली कलर फोटोग्राफी जरी आली तरी इलेक्ट्रॉनिक्समध्ये एवढी क्रांती झालेली नव्हती किंवा जे ज्या ज हे मिळतात लेन्स मिळतात त्याचं एक लिमिट होतं आता आधुनिक काळामध्ये डी एस एल कॅमेरे आले आहेत कॅमेरामध्ये एवढी प्रचंड क्रांती झाली इव्हन तुमच्या लेन्स इतक्या झूम होतात आलीकडे की तुम्ही दूरवरून सुद्धा एखादी चांगली इमेज जवळ करून आणि ती तुम्ही टिपू शकतात आणि दुसरी गोष्ट कलर कॉम्बिनेशन्स किंवा जी जो प्रिसिजन ज्याला म्हणतो आपण एक्झॅक्टने तो अलीकडच्या फोटोग्राफीमध्ये प्रचंड पाहायला मिळतो तसा पूर्वी एवढा याला म्हणजे एवढं प्रिसिजन फोटोग्राफीमध्ये नव्हतं आणि कॅमेराचा स्पीड जो असेल तो मॅन्युअली सेट केला जायचा त्यानुसार मग ते म्हणजे ज्याच्याकडे पेनटॅक्सचा कॅमेरा असेल किंवा निकॉन कॅमेरा असेल तर तो खूप रीच फोटोग्राफर असं म्हटलं जायचं त्या काळामध्ये प अलीकडे असं झालं की मोबाईल्स मोबाईल फोन आल्यामुळे प्रत्येक मोबाईलमध्ये कॅमेरा असतो अगदी जास्तीत जास्त मेगापिक्सेलचे कॅमेरे बऱ्याच कॅमेरा फोटो मोबाईल्समध्ये असल्यामुळे अलीकडे फोटोग्राफी अत्यंत सहजासहजी केली जाते आणि फोटोमध्ये पाहिजे तसा चेहरा स्किन टोन त्याच्यानंतर तुम्हाला ज्या शेड्स पाहिजेत तशा शेड्स कलर लाईट कॉम्बिनेशन्स किंवा डार्क कॉमबिनेशन्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेता येतात तेव्हा अलीकडचे फोटो आणि पूर्वीच्या फोटोमध्ये सगळ्यात मोठा फरक म्हणजे प्रचंड प्रिसिजन आत्ता बघायला मिळतं आणि पूर्वीच्या फोटोमध्ये एवढं प्रिसिजन नव्हतं क्लॅरिटी इतकी नसायची या अलीकडच्या फोटोग्राफीमध्ये आहे